हां बोला ना हां बोला ना बोला ना हां मी पेंटर बोलतो आहे आदर्श नितनवरे बोला ना

हां बघी ना बोला ना हां वाशिम माहिती आहे ना सांग ना तुमचं हां मी पेंटर आहे बोला ना

हा येऊ शकतो ना घराला कलर का कोणता कलर मारायचा आहे आकाशी आणि गुलाबी हां ठीक आहे ना आत्ता घराला म्हणसान तर पंधरा हजार रुपये लागेल परवाच दिवशी हां परवा वाशिमला येणार उद्या बघू ना हां हां बघू ना ऐका हां हां उद्या पण येऊ शकतो पण कसं आहे माहिती आहे का आमच्या कामगारांचे मजुरी लागेल मग पैसे तिकिटचे हां हां ठीक आहे ना चालते ना येतो मग मी उद्या हां ठीक आहे कलरचे पंधरा हजार रुपये आणि तिकीटचे हे पंधराशे रुपये तिकीटचे ओके ठीक आहे ना आता मी उद्या येईन सकाळी उद्या हां बरं